हा खेळण्यासाठी आम्ही आमच्या म्हणजे खेड्यामध्ये खेळण्यासाठी आमचे खेळ आहेत लगोरी लंगडी कबड्डी खो हे आमचे खेड्यातील म्हणजे खेळ आहेत आणि तणाव दूर करण्यासाठी म्हणजे घरासमोरच्या घराजवळच्या बाया मागंपुढच्या आम्ही एका ठिकाणी बसून बसून गोष्टी सांगतो गोष्टी म्हणजे कोणी साडी घेतला कोणी ब्लाउजपीस आणलं म्हणते कोणी सलवार घेऊन आणलं म्हणते ह्या गोष्टी आमच्या चालतात आणि कोणाच्या घरच्याही गोष्टी राहतात आपापल्या घरच्या गोष्टी आम्ही सांगत असतो आणि हेच आमचे तणाव दूर करण्याचे साधन आहे